शारीरिक व मानसिक आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे प्रत्येकाने लक्षात ठेवावे मनोरंजन हे व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे अंग आहे प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने मनोरंजन करीत असतात कुणी रेडिओ ऐकतात कुणी दूरदर्शन पाहतात कोणी खेळतात कोणी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात यात लहान मुले प्रौढ वयस्क सर्वांचा समावेश आहे मी सकाळी म्हणजेच पहाटे साडेपाचला उठतो तयारी करून बाहेर पडतो आमच्या घरामागे मोठा रस्ता आहे तो सकाळी रिकामा असतो तिथे आमच्या वयाची बरीच माणसे फिरायला येत असतात त्यात आम्ही गप्पा करतो कार्यक्रमाची आखणी करतो कुणाला मदत लागेल तर तशी सर्व मिळून तयारी करतो त्यांच्यासोबत घालविलेला वेळ हा सर्वात उत्तम असतो हाच उपक्रम आम्ही संध्याकाळीसुद्धा करतो दिवसभराचा ताण संपूर्णपणे निघून जातो दुपारच्या वेळी नातवांसोबत अभ्यासक्रम घेणे त्यांच्याशी संवाद साधणे बातम्या ऐकणे इत्यादी सुरू असते